धारनी धारनी हा शहर आदिवासी लोकांसाठीच प्रसिद्ध आहे धारनी शहर म्हटलं की तिथे आदिवासी लोक राहतात जे बाहेरचे पर्यटक वगैरे येतात ते पेशल त्यांना भेटायसाठी जातात म्हणजे त्यांचं राहणीमान आणि त्यांचं खाणं पिणं किंवा ते कसे राहतात हे सगळं बघण्यासाठी त्यांचं म्हणजे जे ते नाचत वगैरे असतात ते त्यांचं सगळं काही बघण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत ते शिकण्यासाठी ते पर्यटक सगळे तिथे राहतात ते आवडीनुसार त्यांच्यासोबत बोलतात त्यांच्यासोबत खेळतात त्यांच्यासोबत खातात त्यांच्यासोबत पितात आणि शेवटी ते झालं की त्याच्यानंतर मग त्यांची आवड वगैरे सगळं म्हणजे जर चांगलं वाटलं बरं वाटलं तर ते त्यांच्यासोबतच उठतात बसतात आदिवासी म्हटलं की त्यांचं खाणं वगैरे टेस्ट करून बघतात त्यांना आवडलं तर ती खातात समजा त्यांचं नृत्य वगैरे असते ते नृत्य वगैरे करून बघतात नृत्य वगैरे बरं वाटलं की त्यांना म्हणजे ते चांगलं वाटते खुशी वाटते